हॅलो हां मी वोडोफोन सर्विस साठी फोन केला आहे मला ऑपरेटरशी बोलायचं आहे मी पोस्ट पेड सर्विस वापरते पण मी जास्त इंटरनेट वगैरे वापरत नाही आहे तरी पण मला खूप जास्त बिल येतं आहे आणि कुठलाही गेम वगैरे डाउनलोड न करता पण रोज सकाळी त्याची काही रक्कम कट होत आहे हे असं का होतं आहे ह्याची मला चौकशी करायची होती व थोडीशी माहिती पाहिजे आहे हां आणि चुकून असं काही चालू झालं असेल तर ते कसं बंद करायचं किंवा त्याबद्दल काय करायचं हे मला माहिती द्याल का ओके हां माझा नंबर एट वन फोर नाईन सेव्हन थ्री सेव्हन वन टू आहे हां ह्यावर मी जास्त काही वापरतच नाही पेटीएम म्हणा किंवा गुगल पे म्हणा ऑनलाईन बँकिंग वगैरे काहीच वापरत नाही तरी असं का होतं आहे मला थोडीशी माहिती द्याल का ते कधीपर्यंत थांबू शकेल